मी आत्ताच काही दिवसांआधी एल जीची थर्टी टू इंचीची टी व्ही घेतली होती ही जी टी व्ही आहे ही मला पाहिजे त्या अपेक्षेनुसार मला मिळालेली नाही आहे कारण की याची जी साउंड क्वालिटी आहे टी व्हीची ती अतिशय लो आहे अतिशय कमी दर्जाची आहे साउंड नीट येत नाही अगदी फाटल्यासारखा साऊंड येतो आहे मध्येमध्ये डिस्टर्बन्स येते आहे सारखा त्याची जी पिक्चर कॉलीटी आहे ती देखील चांगली नाही आहे पिक्चरांमध्ये मध्येमध्ये रेषा येत आहेत अगदी फाटल्याच सारखी ती स्क्रीन दिसते आहे टी व्हीची जी स्क्रीन आहे ती बरोबर नाही आहे तसा ग्लास जो लावलेला आहे टी व्हीच्या स्क्रीनचा त्याला मधातच तडा गेल्यासारखा झालेला आहे टी व्हीला पेनड्राइव्ह लावण्यासाठी कोणतंही ऑप्शन नाही आहे टी व्हीवर ती आपल्याला आपला फोन सुद्धा चालवता येत नाही आहे एकंदरीत ही जी टी व्ही आहे ही मला पाहिजे तशी मिळालेली नाही त्यामुळे मी या ब्रँडमुळे मी खूप अनहॅपी आहे